मी ॲमेझॉनवरून एलजी कंपनीचा फ्रिज बोलवलेला आहे तो फ्रिज खूप सुंदर आणि खूप चांगला आहे आणि बरोबर चार दिवसामध्येच तो फ्रिज आलेला आहे आणि त्यामध्ये भाजीपाला दही दूध त्याच्यानंतर सर्व वस्तू ह्या सुरक्षित असतात आणि जबरदस्त त्यांची क्वालिटी आहे आणि दोन वर्षाची गॅरंटी आहे आणि फ्रिज एकदम सुंदर आहे आणि चांगला आहे आणि परवडण्यासारखा आहे आणि माझ्या मी मित्रांना पण मी सांगितलेलं आहे की एलजी कंपनीचा फ्रिज हा खूप छान आहे आणि स्वस्त पण आहे आणि आपल्याला घरपोच सुविधा आहे आपल्यासाठी खूप म्हणजे त्याच्यामध्ये कलर पण व्यवस्थित आहे गॅरंटी वारंटी आहे आणि सर्व्हिस पण खूप छान देत आहे त्याला लाईट बिल पण कमी लागते त्याचा त्यामुळे माझ्या मित्रांना पण मी ते घेण्याची ऑर्डर करण्याची त्यांना त्या फ्रिजबद्दल माहिती देत आहे आणि खूप छान आणि त्याच्यामुळे कलर पण खूप छान आहेत त्याच्यामध्ये तुमचा कोणताही कलर तुम्ही जर मागितला तर तो तुम्हाला लगेच चार दिवसामध्ये उपलब्ध होतो आणि किंमत पण स्वस्त आहे त्यामुळे हा फ्रिज खुपच छान आहे त्यामुळे घेण्याला काहीही अडचण नाही